धावताना मला जुने गाणे ऐकायला भरपूर आवडतात कारण जुने गाणे मला तसे आवडतातच बरं प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार धावताना गाणी ऐकावी कुणाला पॉप म्युझिक आवडत असेल कुणाला आजकालची नवीन गाणी आवडत असेल पण मला जुनी गाणी आवडतात कारण जुन्या गाण्याम मध्ये मन एक प्रकारे हरवून जातं आणि वेळ कसा निघून जातो थकवा ला ते माहीत पडत नाही थकवा लागत नाही त्यामुळे जुने गाणेच मला ऐकायला आवडतात